माझ्या मते प्रत्येक गायकाने आपल्या तालावर जाणे फार गरजेच आहे तुम्ही सुरात असाल पण तालात नसाल तर त्या गाण्याला काहीच अर्थ उरणार नाही मग ढिंचाक पूजा सारखं होऊन जाईल म्हणून तुम्ही कित्तीही सुरात असा पण तालातही तेवढंच पाहिजे तेव्हा त्या गाण्याला एक योग्य मार्ग मिळेल म्हणून प्रत्येक गायकाने तालाबरोबरच सुराचाही अभ्यास करनं करणं फार गरजेचं आहे म्हणून सूळ आणि सूर आणि ताल हे दोन्ही जेव्हा एकत्र मिळतात तेव्हाच गाण्याला खरा न्याय मिळतो नायतर तुम्ही बघाल एक एका ठिकाणी बिट वाजत असते आणि दुसऱ्या ठिकाणी गायकाचा आवाज चालू असतो म्हणून लोकांपुढे हसू करण्यापेक्षा तुम्ही ताल आणि सूर ह्या दोन्ही गोष्टीकडे लक्ष देणं फार गरजेचे आहे आणि जर नाही दिलं तर तुम्ही फक्त रेकॉर्डिंग श्टूडिओ पुरतेच मर्यादित असणार आत्ता वेगवेगळ्या टेकनॉलॉजी आल्या आहेत त्याच्यामुळे तुम्ही रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये चांगले गाऊ शकता आणि टेकनॉलॉजीचाही त्याच्यात फार मोठा वाटा आहे पण तुम्ही लाईव्ह जेव्हा गाणी गाता तेव्हा तुम्हाला तालावर सुराबरोबर जाणे फार गरजेचे आहे म्हणून ताल आणि सूर हे दोन्हीचा अभ्यास प्रत्येक गायकाला सर्वात महत्वाचा आहे